हा हा बोला हो हो मी पात्रता जगताप बोलत आहे बोला हा हा

हा हा हा ते तुमच्याजवळ म्हणजे शेजारीच राहतात का हो का त्यांना म्हणजे काय त्रास झाला हा हा हा हो का त्यांनी डॉक्टरकडे वगैरे तपासणी वगैरे केलेली नाही आहे का पॅरासिटामॉल हा पॅरासिटमचे टॅबलेट वगैरे दिले की नाही त्यांना मग चालू आहेत का गरम पाणी वगैरे प्यायला लावा त्यांना हा कारण गरम वगैरे पाणी बोला आहे आहे आमचा सरकारी दवाखाना असल्याने बेड वगैरे सगळे आहेत खाली तुम्हाला जर वाटत असेल तर त्यांना तुम्ही ॲडमिट करू शकता आमच्याकडं घरच्या घरी ट्रीटमेंट तर हीच आहे की त्यांना सांगा घराच्या बाहेर निघू नका कोणाच्या संपर्कामध्ये येऊ नका एका रूममध्ये आतमध्ये एका रूममध्येच त्यांना ठेवा आतमध्ये आणि गरम पाणी प्यायला देत राहा त्यांना मास्क वगैरे लावायला लावा चालतंय तुम्ही कधी एनीटाईम कधीपण येऊ शकता इथं ॲडमिट होण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही आहे कधीपण आम्ही ॲडमिट करू शकतो तुम्ही कधीही येऊ शकता हा कधीपण येऊ शकता तुम्ही आणि बाकीच्या सर्वांना त्या पेशंटपासून थोडंसं लांब ठेवा शक्यतो जेवढं होईल तेवढं हो ठीक आहे जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर पेशंटला तुम्ही ॲडमिट करून टाका हो ठिक आहे मग काही प्रॉब्लेम नाही तुम्ही घेऊन येऊ शकता ठिक आहे ओके